आमच्या क्षेत्रात क्रीडा आमच्या भागातील क्रीडा क्षेत्रामध्ये दिव्यांग जे मुलं आहेत ज्यांना हात किंवा पाय असे ज्याच्यामध्ये कमतरता आहे किंवा डोळ्याचा काही आहे किंवा काही थोडे मतिमंद आहेत त्यांच्यासाठी एक असं वेगळ्या प्रकारचं जे काही शाळा आहे किंवा अनाथ आश्रम आहेत किंवा जे काही जिथं जिथं असे उभारू शकतो तिथं स्थानिक जे काही समाजसुधारक किंवा चांगले जे काही ग्रुप्स वगेरे आहेत जसे की ग्रुप्स बनवले आहेत चार पंधरा वीस पंचवीस लोकं एकत्र येऊन त्यांनी आपआपल्या परीनं एक संघटना बनवली तर संघटनेच्या माध्यमातून त्यांना काही मं जर समजा आता ते जसं काही खेळू इच्छितात तसं त्यांना काही सामान पुरवलं जातं जसं की चेस झालं किंवा कॅरम झालं त्याचबरोबर त्यांना जर जर क्रिकेट खेळायचं असणार तर बॅट बॉल वगैरे स्टम वगैरे हे पुरवले जातात त्यांना जर कबड्डी खेळायचं असेल तर त्यांच्यासाठी असं ग्राउंड थोडंसं खो खो किंवा ते तर क्वचितच मुलं खेळतात तरी पण ज्यांना खेळायचं त्यांच्यासाठी तशी पण एक सुविधा उपलब्ध करून दिली जाते तर त्यानंतर ते लगोरी आहे किंवा असं वेगवेगळ्या टाइपचे त्यांना जे जे आवडतात त्या त्या पद्धतीनं त्यांना काही जे खेळाचे साहित्य आहे ते साहित्य पुरवले जाते आणि त्यांच्यासाठी एक विशिष्ट असं आर्थिक सहाय्य पण केलं जातं आहे